लो मी शॉपसीवरून साडी बोलवलेली होती ती मी आल्यावर पाहली तर तिचा कलर वगैरे ते वेगळीच साळी आहे आणि तिला मी पाण्यात टाकली तर तिचा कलर पण गेलेला आहे आणि तिला ज मला जशी पाय मी मागवली होती तशी ती आलेली नाही तिचा कलर वगैरे गेलाय आणि तिची बॉर्डर पण वेगळीच आली आणि मी आता ती साळी बोलवणार नाही